शाळेच्या म्हणजे भरपूर मजा केली शाळेत असताना भरपूर म्हणजे मजा मस्ती केली वरदेकर मॅडम होते त्यांनी आम्हाला पेंटिंग पेंटिंग शिकवले कसे करतात कलरमध्ये एक बुक होतं बुकलेडमध्ये एक ड्रॉइंग मिळते फक्त आम्हाला पेंटिंग करायची होती जर ते नसते तर आम्हाला मला तर पेंटिगची असं म्हणजे पेंटिंग समजली नसते कशी करतात त्यांनी चांगल्या स प्रकारे आम्हाला पेंटिंग शिकवली त्यांचं खूप आत्ता पण अशी अशी आठवण येते म्हणजे आता जर पेंटिंग तेव्हाचं ते दिवस गेले पण आत्ता भरपूर आत्ता मी पेंटिंग करतो आणि पेंटिंगमध्ये मला खूप आवड आहे आणि शाळ शाळेच्या अनुभवही भरपूर आहे म्हणजे आम्ही पहिलीत असताना चित्रकला स्प स्पर्धेमध्ये एक नंबर आला होता माझा तसेच दुसरीमध्ये पंधरा ऑगस्टला आमची म्हणजे हे असते कार्यक्रम होता तेव्हा पण स्पर्धा ठेवली चित्रकला ते तेव्हा पण पेंटिंग मी चांगली केली होती व माझा दुसरा नंबर आला होता भरपूर शिकत गेलो मग त्यां त्या मॅडममुळे माझं मॅडम म्हणजे भरपूर माझं ते अपेक्षा ठेवल्या होत्या माझ्यावरती मी त्यांचे पूर्ण केले होते माझे गुरु आहेत तर शाळेमध्ये भरपूर मी मजा केली धन्यवाद